क्रिकेट हा खेळ मला खेळायला खूप आवडतो कारन की तेच्यात जे खेळले जाणारे अकरा खेळाडू असतात ते दुसरे कोणी मित्र नसून आपलेच मित्र असतात जे स्वत च्या कामात व्यस्त होऊन बसले घरी बसलेले असतात ज्या कारणाने मित्रांची भेट होत नाही पण क्रिकेट खेळामध्ये स सर्व एकत्र येऊन खेळावे लागते ज्या कारणाने दंगामस्ती होते आणि क्रिकेट खेळ खेळला जातो ज्या कारणाने आम शरीराचेसुद्धा अनेक फायदे होतात जसे की बॅटिंग केल्यानंतर महत्त्वाचं जो ग मेन पॉईंट असतात तो म्हणजे रन काढणे ज्या का ज्यासाठी धावायला वगैरे लागते त्याच्याने आपले हृदयची क्षमता वाढते फुप्फुसे चांगली होतात आणि फिल्डिंग बॉलिंग वगैरे केल्याने आपले चाल धावण्याची स्पीड वाढते आणि अशा काही कारणं आहेत जे जेच्यामुळे मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं